नमस्कार मी आज दुपारी एक ऑर्डर दिलेली तुमच्याकडं हो बुद्ध बोलची बरोबर बरोबर तर तुमच्याकडून यायला उशीर झाला पुष्कळ ती ऑर्डर म्हणजे तुमच्याकडं बहुतेक रश होती ऑर्डरची गर्दी झालेली तर तुमच्याकडून वेळ खूप दाखवत होते ते तर एक तास सव्वा तास लागेल असं दिसत होतं मला ॲपवरती तर एवढ्या वेळा आम्हाला काही चालणार नव्हतं लागून म्हणून मी ती ऑर्डर केली रद्द केलेली तर मला त्या पैशाचं रिफंड हवं होतं ते पैसे परत पाहिजे होते मला पण त्याच्याबद्दल तुमच्याकडं त्या वेळेला गर्दी होती आणि बोलायला कुणाला वेळ नव्हता म्हणून मी आत्ता फोन केलेला आहे तर तुम्ही कसं ते रिफंड करता पैसे कसे परत करता त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का हो मला मी माझा हाच नंबर आहे ज्याच्यावरती तुम्ही गुगल पे करू शकता मला आणि माझा ऑर्डर नंबर चारशे छत्तीस आहे बरोबर फोर थ्री सिक्स बरोबर आणि बुद्ध बोलची ऑर्डर दिलेली होती मी तुमच्यावर रेस्टॉरंटकडे हो त्याची किंमत दोनशे पन्नास रुपये होती अडीचशे रुपये बरोबर बरोबर हो दुपारी सव्वा बाराची ऑर्डर आहे माझी आणि मी दीड वाजेपर्यंत वाट बघितली पण तोपर्यंतसुद्धा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये माणूस डिलिव्हरीवाला तिथे उभा होता पण तुमच्या रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असल्यामुळे ते काय डिलिवर होऊ शकत नव्हती ऑर्डर म्हणून ती रद्द करावी लागली हां तर तुम्ही मला माझ्या गुगल पेवरती ते अडीचशे रुपये द्या कारण माझ्याकडनं पेमेंट गेलेलं आहे तुम्हाला पण ती ऑर्डर रद्द करायला लागल्यामुळे पैसे तुमच्याकडेच अडकलेले आहेत माझे ठीक आहे संध्याकाळपर्यंत होईल धन्यवाद याच नंबरवरती फोन करायचा ना तुम्हाला हो चालेल धन्यवाद आभारी आहे